भारतातील वाहतूक व्यवस्था अगदी चांगली आहे आणि देशातील लोक सम् सम् सामान्यत एकदम व्यवस्थित प्रकारे आहे प्रवासात येणारी आव्हाने ही आम्ही ट्राफ् म्हणजे राँग साईडने चुकीच्या रस्त्यानं नाही टाकतात तर सरळ चाललात आम्ही प्रवासात येणारी आव्हाने ही सुधारू शकतो